मी रिअलमी सिक्स प्रो हा मोबाईल यूज केलेला आहे तर त्यात काही मी निगेटिव पॉईंट्स बघितले त्याचे जे फीचर्स आहे ते चांगले नाही आहे त्याचा इवन बॅटरी बॅकअप जो कॅम बॅटरी बॅकअप जे आहे ते पण चांगले नाही तसेच त्याचा बॅक फ्रंट अँड बॅकिंग कॅमेरा आहे तो पण क्लिअॅरिटी नाही आहे त्याचं जी रॅम आहे ती पण टू जी बी रॅमचा मोबाईल आहे त्याचा जो डिस्प्ले आहे तो फायू पॉईंट टू इंचेसजा आहे ओन्ली आणि त्याची स्क्रीन पण स्मूथली चालत नाही त्याचे जे अॅप्स दिलेले आहेत ते पण हाताळायला खूप कठीण आहे सोप्या पद्धतीचे नाही आहे आणि त्याचे जे फीचर्स दिलेले आहेत ते पण सुद्धा कठीण आहे ते सोप्या पद्धतीने नाही आहे आणि त्याची जी सेटिंगपण सुद्धा त्यांनी सेटअप केलेली आहे ते पण सुद्धा हाताळायला पण जास्त कठीण वाटते तसेच तो मोबाईल पण खूप जास्तीत जास्त हँग मारतो त्याचा जो बॅटरी बॅकअप आहे तो पण खूप छान आ खूप चांगला नाही आहे आणि रिअलमी सिक्स प्रोचा मोबाईलचा जो स्टोरेज डेटा दिलेला आहे त्यांनी तो फक्त सिक्सटी फायू जी बीचाच दिलेला आहे ते त्यामुळे खूप जास्तीत जास्त स्टोर केलेला डेटा हा डिलिट करावा लागतो कारण की त्यामुळे डेटा जर डिलिट केला नाही तर खूप जास्तीत जास्त मोबाईल हँग होतो आणि त्याचे जे चार्जिंग कॉड आहे तो पण सुद्धा चांगला दिलेला नाही आहे चार्जिन जर आपण सपोज केले एक ते दोन तास तर ते मिनीमम चार पाच तासच इव्हन चालतात जास्त वेळपर्यंत मग रहात नाही चार्जिंग त्यामुळे हे असे काही मी निगेटिव पॉईंट्स ह्या मोबाईलमध्ये बघितले